आमच्या भागामध्ये स्टेडियम किंवा क्रीडागार किंवा मोठं मैदान म्हणाल तर असे आहेत बरीचशी आता स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धा आमच्या इथे भरवल्या जातात आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या या परिसरामध्ये क्रीडा संकुल आहे ज्यामुळे तिथल्या शाळेतल्या मुलांना किंवा सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना खेळायची आवड आहे त्यांना किंवा स्थानिक स जी लोकं आहेत ज्यांना खेळायची आवड आहे त्या लोकांना तिथे जायला वगैरे विशेष मिळतं मग या क्रीडा संकुलामध्ये जलतरण आहे त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे व्यायामशाळा आहे व्यवस्थित त्याच्यानंतर धावण्यासाठी म्हणजे मॅरथॉन रनिंग ज्याला म्हणतो आपण शंभर मीटर दोनशे मीटर याची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता अशी जागा आहे आणि मोठमोठी मैदानं म्हणाल तर आपल्या इथे या परिसरामध्ये विशेषतः क्रिकेटचे आणि कबड्डीचे सामने मोठ्या प्रमाणावर भरवले जातात क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाही म्हणता येणार पण अशा पद्धतीचे सामने आंतरराष्ट्रीय दर्जाची तुलना होईल इतके चांगले सामने इथे भरवले जातात नाइटचे जे ओवरआर्म भरवले जातात ज्याच्यामध्ये केवळ इथल्या स्थानिकच खेळाडूंना नाही तर बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना देखील चांगल्या प्रमाणात वाव मिळतो त्यांच्या खेळाचं कौतुक होतं भरघोस बक्षीसं जिंकली जातात कबड्डीसाठीसुद्धा इथे फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात कबड्डीचे वेगवेगळ्या स्तरावरचे खेळाडू इथे तयार करून त्यांना मोठमोठ्या स्पर्धांसाठी मग त्या स्टेट लेवलच्या असतील नॅशनल लेवलच्या असतील त्यासाठीसुद्धा चांगला सपोर्ट केलं जातं त्याचप्रमाणे इथे आरचरी म्हणजे धनुर्विद्यासुद्धा शिकवली जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीने खेळाला चांगलं प्रोत्साहन आणि मागणी आहे आणि जसा पुरवठा देखील आहे